माझे नाव प्रनिल बिराप्पा सरगर मी सांगली येथे शिकतो आणि आमच्या पप्पांची गावाकडे दहा एकर शेती आहे आणि तिथं आम्ही पशुपालन करतो जसं की जर्सी गाय आणि म्हसरं करतो आणि जास्त उत्पन्नासाठी आम्ही गायाशींना विविध प्रकारचे पशुखाद्य देतो जसं की भरला पेंड गवत जसं की चारा आता जर तुम्हाला जर गाय जर व्यालेली असेल त्या टायमाला आपण मायफेक्स एक लिटर गायीला दिलं पाहिजे कॅल्शियम गायीला चालू ठेवलं पाहिजे आणि गायीला जी कमी आहे डॉक्टरकडून चेकअप करून ते मिनरल्स किंवा ते हे दिले पाहिजेत गायीला चांगल्या प्रकारे आणि जसं की मका सोयाबीन म्हणता हेही गायीला दिले पाहिजे जेव्हा ते हरभऱ्याचा भुसा असतो रास केल्यावर ते गायीला चारले पाहिजे आणि आणि काय सांगायचं आणि जेवढे जास्त तुम्ही गायीला पेंड आणि शेंग हां मेन गोष्ट म्हणजे शेंगपेंड भेटते बाजारात महाग भेटते पण गायीच्या शरीरासाठी खूप चांगली असते त्याच्याने खूप दूध उत्पन्न होतं त्याच्या सगळ्यात जास्त मेन रिजन म्हणजे गायीला पेंड शेंगपेंड भरडा आणि कॅल्शम ठेवलं तर गाय खूप चांगली दूध देते असं आमचा तर एक्सप्रियन्स आहे कारण आमच्या घरी आहेत गायी त्याच्यानुसार मी सांगतो तुम्हाला की असं असं आपण केले पाहिजे आणि चाऱ्यामध्ये काय मुरघास असतं जे म्हणजे स्टोअर करून ठेवलेलं असतं ते ठेवलं तर चालतं किंवा आपण मका आणि वाळली वैरण बारीक करून ठेवली पाहिजे अशा प्रकारे आपण गायीचे दुधाचे उत्पन्न खूप चांगल्या प्रकाराने वाढवू शकतो पशुखाद्यामध्ये बायपासची हॅटसन कंपनीची गोल्ड पेंड येते ती चारली पाहिजे किंवा जी चांगली कंपनी आहे मार्केटमध्ये हा चांगला एक्सप्रियन्स दूध उत्पादनला विचारून आपण त्यांनी सजेस्ट केलेली पेंड ठेऊन बघितले पाहिजे किंवा आपण हरभऱ्याचा हरभरे आणि गव्हाचं पीठ अशाप्रकारे ठेऊ शकतो पण ते जरा कॉस्टफुल आहे मग आपल्याला पेंड बंद करावी लागेल अशाप्रकारे आपण म्हणजे ठेऊ शकतो की आपल्या म्हणजे कॉस्टनुसार म्हणजे आपल्याला उत्पन्न जास्त पाहिजे असेल तर त्याप्रमाणं आपण हे पशुखाद्य आपल्या गायींना म्हशींना आपल्या जे पशु आहेत त्यांना ठेवू शकतो धन्यवाद